माझ्या आयुष्यामध्ये मी अगोदर म्हणजे तांत्रिक पद्धतीने राहत होतो म्हणजे शॉटकटमध्ये राहत होतो मला पैसा नव्हता कारण घरखर्चाला होतो धगत माझं माझी फॅमिली मोठी असल्यामुळं मला बाहेर कुठंतरी काम करायची इच्छा होत होती पण मला काम मिळत नव्हतो पण काही दिवसांनी माझा असा बदल झाला की माझ्या आयुष्यामध्ये काही चांगले कामं झा घडू लागले आणि मला चांगला परिणाम मिळाळळ् मिळू लागला माझ्या आयुष्यामध्ये बरेचसे चढउतार आले म्हणजे वा वाईट गोष्टीमध्ये बी मला सामोरं जावं लागलं पण वाईट गोष्टीमुळं मला सामोरं जावं लागलं परंतु वाईट गोष्टीमुळं मी शिकत गेलो वाईट गोष्टीमुळं मी शिकत गेल्यामुळं आज मी चांगल्या स्टेटमध्ये आहे चांगल्या याच्यामध्ये आहे चांगल्या म्हणजे माझी मॅमली फॅमिली आता माझी फॅमिली चांगल्या पद्धतीने आहे मी चांगला पैसा कमवू शकतो चांगलं आयुष्य जगून राहिलेलो आहे माझे मुलंबाळं चांगल्या उच्चशिक्षणामध्ये शिकून राहिले माझी मिसेस पण नोकरीला आहे मला कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही आहे माझं लाइफ सेटल सर्व काही झालेले आहे आणि मला आयुष्यात आता सुंदर आणि गोव्या गुण्यागोविंदानं मी नांद आ व् राहत आहे